मी ॲमेझॉन ॲपवरून एक इंटेक्स कंपनीचा स्पीकर मागवलेला होता त्याची क्वालिटी तर मला फु फारशी काही आवडलेली नव्हती आणि त्याचं बिलपण खूप विचित्रप्रकारे आलं होतं आणि दोन दिवसांतच त्याचा एक साऊंड बंद पडला आणि त्याचा आवाज पण क्लिअर येत नव्हता त्याच्यामुळे मला हे फारसे आवडलेले नाही